गाणे लोकप्रिय असावे गाण्याची चाल सोपी असावी शक्य झाले तर गाण्यातून एखादा संदेश दिला असेल तर तसे गाणे निवडावे शब्दरचना सोपी व सहज समजेल अशी असावी